माझा स्वैंपाक करण्यासाठी मला आवडणारी माझी पाकशैली मदुरा ही आहे जी उत्तम स्वैंपाक करते उत्तम रेसिपीके सांगते आणि त्या रेसिपी पाहून मला पण तशा रेसिपी बनवायस खूप उत्साह येतो आणि मी त्या ट्राय पण करते तर ही पाकशैली मला मदुरा ब्रॅंडनी मिळते आणि मी अशा काही रेसिपी बनवल्या आहे आणि त्या मी बनवून टेस छानपणे आणि त्या मला जमतात पण तर माझी आवडती पाकशैली ही मदुरा आहे